हां कोण बोलत आहे हां काय काम होतं नाही नाही तुम्हाला नंबर कोणी अवेलेबल करून दिला पहिला हां हां बरं हां ठीक आहे ठीक आहे मी करू शकते प्रोव्हाइड पण ते तुम्हाला कुठली वेजिटेबल अव्हेलेबल पाहिजेल त्याच्या मानाने ना विकली वीकली म्हटलं तर ढबू मिरची आहे मिरची कोथिंबीर नंतर बटाटे टोमॅटोज भेंडी वगैरे असं सगळे सगळे अवेलेबल आहेत फक्त जी सीझनल आहे ते ते जरा कमी शॉर्टेजमध्ये आहेत नाही नाही जी जी वर्षभर आहे ती क्रॉप्स ती तर अवेलेबल आहे ती वर्षभरच पण जी नॉर्मल जे विंटरमध्ये हे नेतात ते आम्ही पोली पोलीहाऊसमध्ये बघून घेतो सांगलीपासून प लोकेशन आमची प पॉलिहाऊसची अकरा किलोमीटर आहे नाही दोन्ही पण अवेलेबल आहे ते पण जर तुम्हाला डिलिव्हरी डायरेक्ट तुमच्या इथपर्यंत द्यायची असेल तर कॉस्ट जरा वाढणार हां चार्जेस जास्त आहेत ना म्हणजे वेजिटेबल तुम्हाला सेंड करायची असली तर मग ती जास्त मोठं लागणार ना ट्रक वगैरे स्पिनेच स्पिनिच म्हटलं तर स्पिनिच नाही अव्हेलेबल आत्ता सध्या तर

सप्लाय तुम्ही आम्ही देऊ शकतो जेव्हा पाहिजेल तेव्हा तुम्ही पण एक दिवस नाही तुम्ही एक दिवस पहिला सांगायला लागणार आणि प्राईज जर म्हणजे जे अमाऊंट रेट रेट वगैरे फिक्स केला आहे तो तुम्हाला अर्धा पहिला पाठवायला लागेल आणि अर्धा नंतर हां ॲडव्हान्स जी पूर्ण जे स्टॉक पाठवणार आहे आम्ही तुम्हाला त्याची सप्ला अर्धं प्राईज आम्हाला पहिलं द्यायला लागेल आणि डिलिवरी नंतर अर्धं हां आणि प्राईज रो म्हणजे मार्केटची सबंध चेंज होत जाणार आणि तेव्हा मी अपडेट करत जाणार तुम्हाला प्राईस चेंज वगैरे काय झाली तर